व्यवसायातील फायदे वर्तमानपत्रात द्यायचं म्हणजे म्हणजे गिरणी चाल गिरणीसुद्धा चालू इथे म्हणून माहिती सांगायची म्हणजे कळतं लोकांना आजूबाजूचे लोक दूरचे लोक येणारे येतात त्याच्यानंतर म्हणजे पेपरमध्ये हे फळं विकणं फळं व्यवसाय आजकालचे ते ग गावरानी फळं म्हणतात ना ते फळं आजकाल घ्यायलेत ना लोक ते विकत असं ग हे घेईन औषधी वनस्व घेईनात काही आज गावरानी घेतलं की मग तेसुद्धा फळं विकली जातात त्याच्यानंतर मग गिरणीचा व्यवसाय गिरणी झाली पुन्हा हेचं हां विणम भरतकाम त्याचंसुद्धा जातं विकले जाते घरी इथे माहिती जरी फोन नंबर दिला की बरोबर लोक येतात आणि घेऊन जातात पडदे असो रुमाल असो तोरण असो काही प्रकारचे ते सुद्धा त्याची होते त्याच्यानंतर म्हणजे द्यायचं हे शिवा कपडे शिवायचं कपडे शिवायसुद्धा ॲडवर्टाईज दिली पेपरमध्ये वगरे की मग ते सुद्धा लोक पाहतात करतात येतात आणि शिवायला टाकतात पटलं तर टाकतात मग पुन्हा चांगलं ज जमलं मग पुन्हा परत परत येत राहतात ना कुठे काही असो घड्याळाचं हा घड्याळाचं दुकान असलं वाचम वाचचं ते सुद्धा तिथं सुद्धा चांगलं रिपेअर करणारा असो चांगली विक्री कंपनीचे ठेवतो तर वस्तू माणूस तिथं जातात आणि ते क घेतात त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीनं पेपरमध्ये जाहिरात झाली की लवकर माहिती होते आणि न्यूज चॅनलवर सुद्धा कळलं की लोक येतात